भाकरी पोळी वरण भात मसाले भात पुरी भाजी उपमा शिरा साबुदाणा खिचडी थालीपीठ पिठलं भाकरी पोहे कोश कोशिंबीर झुणका आंबाडीची भाजी भरली वांगी